हेलो सर आपण साईकृपा ट्रॅवल एजन्सीमधून बोलताय का ओके सर काही दिवसांपूर्वी मी आपल्या ओला कॅबनी अजिंठ्याला जाऊन आलेली होती खूप छान प्रवास झालेला आहे मला खूप आनंद माझ्या परिवारालाही खूप आनंद झाला तुमची राइड खूप मिळाली होती आणि आता मला परत उद्या लोणारला जायचं आहे तर आपल्या आपल्याला याच्यासाठी काय करावं लागेल मला कॅब बूक करायची आहे तर प्लीज त्याच्याबद्दल थोडी माहिती द्याल का धन्यवाद सर